आमच्या जवळच्या पर्यटन ठोळांला भेट देण्यासाठी पर्यटकांना अंदाजे हजार दोन हजार रुपये खर्च येण्याची शक्यता आहे कारण आमच्या अमरावतीमध्ये पर्यटनठळ प पर्यटनठळ म्हणायचे झाले तर खूप सारे आहेत जसे की अमरावतीतील अंबादेवीचे मंदिर एकविरा देवीचे मंदिर आणि समोरच साईबा समोरज साईनगरमध्ये साईबाबाचे मंदिर तसेच स् राहाटगावावरचे स्वामी समर्थाचे मंदिर आणि तसेच धर धरण सुद्धा आहे आणि मेळघाट मेळघाट म्हटलं की तेथे सर्व प्राणी पक्षी सर्व स म्हणजे पूर्ण सेंच्युरी आलीच तसेच कॅफे वगैरे आणखी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इस्कॉन मग इस्कॉन टेम्पल जे कृष् राधा आणि कृष्णाचं मंदिर आहे ते सुद्धा खूप असं बघण्यासारखं मंदिर आहे आणि एवढंच नव्हे तर थोडंस तर समोर गेलं तर तिथे खूप चांगलं हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये जेवणाची सुद्धी खू ज जेवणाची सुद्धा खूप चांगली व्यवस्था आहे पण तिथे ऑर्डर करण्यासाठी अगोदर सांगून द्या एक दिवस अगोदर तिथे सांगून द्यावे लागते दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या मन जसं पाहिजे तसं ऑर्डर मिळतं मिळत आहे आणि तसेच इकडे गोल्डन टेम्पल कृष्णाचं गोल्डन टेम्पल आहे तसेच बडनेरा रोडला जाताना एक एक शंकरजीची अशी खूप पौ पौराणिक लिंग आहे आणि तिथे आत जाताना खाली खूप पाणी आहे आणि त्या पाण्यातून आत जावे लागतात ते सुद्धा खूप बघण्यासारखं पर्यटन ठळ ठळ आहे आणि तसेच अमरावतीवरून चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर कौंडिण्यपूर नावाचे एक ठिकाण आहे ते ठिकाणी रुक्मिणीला कृष्णाने पळवून नेले होते असे म्हणतात आणि ते इथे खूप मग अशी अशी ती कथा आहे पौराणिक आणि ते मंदिर सुद्धा खूप पौराणिक आहे तिथे रुक्मिणी राहली आहे रुक्मिणीचं ते माहेर म्हणून ओळखलं जाते आणि ते तिथे तिथे सुद्धा एक इस्कॉन मंदि आहे आणि तिथे विठ्ठल रुक्मिणीचे सुद्धा मूर्त आहे तसेच काही लि शंकरजीचे लिंग आहे तसेच इतरही गणपती वगैरे असे इ इतरही देवता तिथे विराजमान झालेले आहेत तसेच ते मंदिर झाल्यानंतर इकडे बाजूला सुद्धा आजूबाजूचे जे जिल्हे आहे अमरावती विभागातले तिथे सुद्धा काही किल्ले किंवा काही सरोवरं आहेत जसं की लोणार सरोवर झालं आणखी खूप स चिखलदरा आहे चिखलदरा हे आमच्या विदर्भातलं थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाते आणि तिथे खूप चांगलं असं वातावरण आहे तसेच झरा चि चिंचोली झरा हा सुद्धा खूप बघण्यासारखा आहे आणि इतरही ठिकाणी असे खूप बघण्यासारखे प पर्यटन ठळ आहे जर हे जर आपण बाईकने ठरवले तर ते कमी पैशात होणार पण बाईक विरू बाईकनं न ठरवता जर इतर वाहनाने ठरवले तर ते त्यासाठी दोन हजार सुद्धा कमी पडू शकते आणि खाणं पिणं ते एक वेगळं त्यामुळं दोन हजारपेक्षा जास्त पैसे लागू शकतात आणि अंदाजे एवढा खर्च येऊ शकतो क जास्त पण कमी नाही